म्हणजे मी घरी बनत असलेल्या वेगळी पेह म्हणजे तर रोजची जी म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर बनवायचे असले तर मी बनवते जास्तत जास्त रसना ज्यूस बनवते नाही तर आईसाठी ना म्हणजे निंबू शरबत बनवते किंवा असे एक वेळेस मी बदाम शेक बनवलं होतं घरी तर म्हणजे खूप चांगलं झालं होतं ते फनी म्हणजे सर्वपणी वा वा ही करत होते तर मला निंबू सरब लिंबू शरबत खूप सोपी जाते बनवायला म्हणजे इझी जाते तर मी लगेच म्हणजे मला असं माझ्या उन्हाळ्यामध्ये काही मला असं मग फील झालं जर गरम गरम वातावरण तर मी लगेच निंबू शरबत बनवते आणि निंबू शरबत मीही पिते आणि सर्वांना प्यायला देते तर म्हणजे म्हणजे माझं क मला सगळेजण बोलतात की तू उन्हाळ्यामध्ये काही काही बनवत राहतं आणि म्हणजे स थंड पिये तर सर्वांना देत राहतं म्हणजे तुला अशी आवड आहे का बनवायची असे विचारतात मला तर मी म्हणते मला आवडही आहे आणि तुमच्या का तुमची काळजीही घेते मी आणि माझी स्वतःचीही काळजी घेते म्हणून मी पिये बनवत राहते आहे